तर आज मी माझ्या आवडत्या केसांच्या तेलाबद्दलचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण केसांच्या आरोग्यासाठी योग्य तेल निवडणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मी गेल्या महिन्यापासून एका विशिष्ट केसाच्या तेलाचा वापर करत आहे आणि ते त्याचा मला खूप म्हणजे चांगला अनुभव आला सुरुवात कशी झाली की काही महिन्यांपूर्वी माझ्या केसांची स्थिती खूप खराब झाली होती लाईक केस गळत खूप होते कोरडेपणा आला होता आणि शाईन पूर्णपणे गायब झाली होती मी वेगवेगळे प्रोडक्ट्स यूज केले पण मला त्यातला कोणत्याच प्रोडक्टचा असा इफेक्ट जाणवला नाही शेवटी मला एका मैत्रिणीने हे तेल वापरण्याचा सल्ला दिला या तेलाचं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळं नॅचरल इनग्रेडियंट्सने बनवले गेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बदाम तेल आहे नारळ तेल आहे आवळ्याचा अर्क आहे ब्राह्मी यासारखे जे इम्पॉर्टन्स घटक असतात तर ते सगळे मला जे पाहिजे होतं त ते सगळे इम्पॉर्टन्स घटक ह्या तेलामध्ये आहे की जे रसायन युक्त मुक्त आहे आणि माझ्या केसांना खूप सारखं सा चांगलं पोषण देतं सुरुवातीला मी आठवड्यातून दोनदा या तेलाचा वापर सु करायला सुरुवात केली तेल हलकं गरम करून संध्याकाळी केसांच्या मुळाशी मी ते लावायचे आणि थोडासा हलक्या हाताने मसाज करायचे असं मी केलं तर मसाज केल्यानंतर इतका छान आराम वाटला स्ट्रेस देखील असं कमी झाल्यासारखा जाणवला आणि का पहिल्या पहिल्या आठवड्यातच मला खूप चांगला फरक जाणवायला सुरुवात झाली लाईक केसांची गळती खूप कमी झाली मग केस मजबूत वाटायला लागली आणि तेलाचा सुगंध इतका छान आहे की मला ज्यावेळेस मी ते लावते तर मला एकदम असं फ्रेश फ्रेश वाटतं आणि अजून एक महत्त्वाचा अनुभव मी सांगते की माझ्या डोक्यावर निर्ती जो ड्रायनेस आलेला होता तर तो पूर्ण तर तो पूर्णपणे कमी झाला आणि केसांचा जो स्काल्प आहे तर तो तो एकदम स्वच्छ राहायला लागला हायड्रेटेड राहायला लागला त्यामुळे आता कोंड्याचा देखील त्रास होत नाही हिवाळ्यात विशेषतः माझ्या केसांना खूप साऱ्या समस्या यायच्या पण या तेलाचा वापर केल्यामुळे हिवाळ्यात देखील माझं केस तितकेच चांगले राहतात आणि हो मी हे तेल फक्त लावतेच नाही तर कधीकधी मी ते पाण्यात देखील थोडंसं मिसळून स्टीम त्याची स्टीम देखील केसांना देते त्यामुळे काय होतं की जे तेल आहे ते मो खोलवर मुळांपर्यंत पोहोचतं आणि त्याचे जे बेनेफिट्स आहे केसांसाठी तर ते वाढतात टू एक्स होतात आणि ह्याबाबत मी माझ्या मैत्रिणींना देखील सांगितलं आहे आणि त्यांना देखील हे प्रोडक्ट खूप आवडलं त्यांना देखील हे तेल खूप यु उपयुक्त ठरलं आणि अजून एक गोष्ट सांगते की हे जे तेल आहे ते वापरणं खूप सोप्पं आहे जास्त आणि त्याची कन्सिस्टन्सी एकदम हलकी आहे आज मी माझ्या केसांच्या आरोग्याबद्दल खूप समाधानी आहे आणि हे सर्व ते हे त्या तेलामुळे शक्य झालं आहे